भारतीय शिक्षण संस्था अशी आहे की म्हणजे त्याच्यापुढे क कोणते आव्हान येता तर त्याच्यामध्ये अशी वेगवेगळे प्रकारचे अडचणी येत आहेत का आता आपल्याला म्हणजे शाळेतील म्हणजे आपल्याला काही शाळा जे आहेत ना त्याच्यामध्ये गरजू वस्तू पाठवायच्या आहेत तर म्हणजे काही डिजिटलप्रमाणे म्हणजे डिजिटल टी व्ही पाठवायचे आहे त्यांद्वारे म्हणजे विद्या र्थी शिकू शकतात त्या डिजिटल टीव्हीवर ते बघू शकतात म्हणजे आपल्या वेगवेगळे प्रकरण बघू शकतात विज्ञानचे प्रोजेक्ट बघू शकतात आणि गणिताचे काही नवीन स्टेपही बघू शकतात त्या डिजिटल टीव्हीवर तर अशाप्रकारे त्यांना आपल्याला आव्हाने पाठवायची आहेत आणि म्हणजे अशी त्यांची मदत करायची आहे आणखीन काही म्हणजे आपल्याला समजा असे काही स सायन्सचे जे हे राहतात ना प्रोजेक्ट करायचे जे वस्तू राहतात ना तर ते पाठवायचे आहेत आणि त्याद्वारे सायन्सचे प्रोजेक्ट करू शकतात विद्यार्थी आणि त्यांना छंदही लागू शकतो जर सा आपल्याला त्यांच्याकडे सामान सामान जर अवेलेबल असलं तर त्यांना म्हणजे छंद लागू शकते की एक प्रोजेक्ट केला तर आपण उद्या दुसरा प्रोजेक्ट करायचा अशाप्रकारे ते म्हणजे पुस्तकातील सर्व प्रोजेक्ट करून पाहतील आणि सगळ्या याच्यामध्ये ते हुशार होतील सगळ्यान विषयांमध्ये